हां हॅलो कोण हो हो हो हो बोला ना

इतर

हो हो हो आमच्याकडे सगळ्याच गोष्टी अवेलेबल आहे बघा हॉल पण आहे हो तुम्हाला हॉलमध्ये करायचं आहे की लॉनमध्ये करायचं तो पण बजेट आहे मग कॅटरींग प्लेट सिस्टम डेकोरेशन अजून काही तुम्हाला बँडपासनं सगळ्या सगळ्या गोष्टी अरेजमेंट आहे म्युझिक वगैरे सगळ्याच गोष्टी आहे तर तुम्हाला कसं म्हणजे बजेट कसं आहे तुमचा अच्छा ओके बघा जर आमच्याकडे लो म्हणजे किती पर्सन असेल तुमच्याकडे किती पर्सन आहे लग्नाला म्हणजे किती अच्छा ओके दोन हजार का अच्छा अच्छा अच्छा ठीक आहे आमच्याकडे बघा हजार लोकांचं पाच लाख रुपये आहे आणि हां आणि जर दोन हजार आहे तर काही डिस्कॉन मिळेल तुम्हाला त्यामध्ये त्यामध्ये तुम्हाला आम्ही हॉल देणार आहोत पहिल्याच दिवशी त्यानंतर मग सगळी सुविधा पहिल्या दिवशीचं जेवण त्याच्यामध्ये येणार हळदीचं जेवण परत हळदीचं पूर्ण डेकोरेशन त्याच्यामध्ये काय काय सगळं डेकोरेशन पूर्ण आणि सेकंड दिवशी लग्नाच्या दिवशीचं पण सकाळचा नाष्टा असणार आहे जेवण असणार आहे त्यामध्ये वेडिंगचं पूर्ण डेकोरेशन असणार आहे म्युझिक पण असणार आहे सगळंच आमच्याकडे राहील त्याच्यामध्ये जसं पायजेन तुम्हाला कुठल्या पद्धतीचं ते सगळं जसं वेस्टन जर डेकोरेशन पायजेल तरी आ राहणार पूर्न ते सात फेरेचं वगैरे सगळं सगळं हो हो ठीक आहे तुम्ही एक काम करा तुम्ही आमचं ऑफिस आहे दक्षिण चौकामध्ये तुम्ही तिथे यिऊन भेटा म्हणजे मग तुम्हाला सगळं डेकोरेशननुसार सगळं सांगते आणि त्यामध्ये कसं हॉलचं आमचं बजेट आहे जर तुम्हाला जास्त मोठ्ठा पाहिजेन असेल हॉल तर खूप चांगलं डेकोरेशन पाहिजेन असेल तर त्या त्यानुसार मग पैशांचं हे असतं म्हणजे हां जास्त जर तुम्हाला वाटलं की आम्हाला खूप चांगलं डेकोरेशन हवं आहे प्लॅनिंग खूप चांगल असं हवं आहे तर मग त्या त्यानुसार ते आमचे रेट असतात आणि जेवणामध्ये पण ते हां जेवणामध्ये पण ते पण ॲटम असतात की तुम्हाला किती ॲटम हवे आहे जेवणामध्ये

हो हो हो चालेल चालेल चा चालेल चालेल जे जे आमच्याकडे ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल तुम्ही या मला भेटायला मी तुम्हाला सगळं रेटिंगचं सांगते मी ठीक आहे ओके ओके ओके